मी ज्यावेळेस बाईक चालवताना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट सोबत असते माझे आणि प्रवासामध्ये माझा गाडी माझं स्वत चं लायसन ड्रायविंग लायसन आर शी बुकची एक कॉपी ठेवतो आणि आजकाल हे नवीन डिजिलॉकर निघाल्यामुळं त्यामध्ये सुद्धा कागदपत्रं सेव असतात म्हनजे डिजिटल डॉक्युमेंट सुद्धा असतात पूर्वी असा आम्हाला ठेवावं लागायचं आहे मग आता डिजिलॉकरची सोय झाल्यामुळं आम्ही मोबाईलमध्येच काही कुठं गाडी अडवली वगैरे किंवा लायसन दाखवा म्हणाले तर अशा वेळी आम्ही डिजिलॉकरमधून दाखवतो त्यांना अशी सोय झाली आहे सध्या